आमच्या इकडे स्टेडियम आहे आणि तिच्यामध्ये सगळ्यात जास्त स्थानिक अजून राष्ट्रीय जे स्पर्धा होते त्याच्यामध्ये सर्वांत मेन आहे दोन एक फुटबॉल आणि क्रिकेट क्रिकेट कशी हे राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर आमच्या ठिकाणी होते तर त्याच्यासाठी जे सहभागी होणारे जे लोक आहेत ते म्हणजे खेळाडू मेन राहते आमच्या इकडे असे खूप सारे असे फुटबॉल क्लब आहेत क्रिकेट क्लब आहेत ज्याचे लोक त्याच्यामधे भाग घेतात आणि हे स्पर्धा पहासाठी स्टेडियमभर लोक येतात कारण की हा इकडे सर्वांत जास्त फेमस खेळ आहे ज्याच्यामधे लोक इंटरेस्ट दाखवते पहायसाठी फक्त तेवढाच नाही तर मग तिथं बाया पण येतात माणसं वेगळे लेकरंही वेगळे अशे हे सर्व स्पर्धेमधी पाहायला पाहायला भेटते इथं